मी लहानपणापासूनच कार्टून पाहत आली आहे तर त्याच्या त्यामध्ये मला जास्त माझ्या आवडीचं कार्टून म्हणजे शिनचॅन जे जॅ एक जॅबनीच कार्टून आहे जे मी लहान म्हणजे पाचवीत असल्यापासून मी जे पाहते आणि अजूनसुद्धा मला ते जास्त आवडतं त्यासोबतच असे बरेच सारे कार्टुन्स आहेत जे मी पाहत आली आणि अजूनही पाहते जसं हाव डोरेमॉन झालं आणि ॲनिमेटेड मूव्हीसुद्धा आहेत काही त्यांचे फ फ्रोजन आहे टँगल आहे पण या सगळ्यांमध्ये जर मी कुठेतरी तुलना केली तर मला शिमच्यानंच जास्त आवडतं जे मी कधीही पाहू शकते कुठेही म्हणजे मला कधीतरी असा जास्त कंटाळा आला असेल किंवा मला काहीच पाहायचं नसेल किंवा मला असा डाऊन फील करत असेल आणि जास्ती जर काहीतरी वेगळं करायचं असेल तर तेच कार्टून पाहायला मला जास्त आवडतं त्याच्यामध्ये एक मन ते माझं आवडण्याची सगळ्यात मोठं कारण आहे की त्याच्यामध्ये असं आपल्या रियल लाईफ रिलेटेडच सगळं आहे म्हणजे त्याच्यामध्येसुद्धा एक फॅमिली आहे लहान पोराचे काही एक फ्रेंड आपल्या ग्रुप जसं असतो तसं त्याचाही एक फ्रेंडचं ग्रुप आहे त्याच्यामध्ये त्याचे तीन चार मेल फ्रेंड्स आहे त्याच्यामध्ये काहीक लहान मुली आहेत मैत्रीण आहेत त्याच्या तो भयंकर जरी तो लहान असला तरी भयंकर नॉटी आहे तो त्याचे घरी आईवडील त्याची एक लहान बैल आणि एक लहान असा डॉग आहे शिरो म्हणून त्याच्या आईचं नाव मिक्स मिक्सी त्याचा बाबांचं नाव आहे हॅरी त्याच्या लहान बहिणीचं नाव आहे हिमावरी आणि त्याचं लहानसं कुत्र्याचं नाव आहे शिरो आणि तो शिनचान म्हणजे मी लहान असल्यापासून त्याला पाहते तर तेव्हापासून तो पाच वर्षाचा आहे आणि अजूनसुद्धा तो पाच वर्षाचाच आहे तर ते कुठेतरी मला जर बरं वाटतं त्याला अजूनही पाच वर्षाचा बघण्यात